हलो हां अमृता हॉटेल का हां बरं का काय झालं आहे आम्ही सिव्हील कॉलनीतून बोलतो आहे बरं का साताऱ्यातून आम्हाला काय झालं आहे एक वीस माणसांचं जेवण पाहिजे बघा तर तुमच्याकडं जेवण म्हणजे शाकाहारी मांसाहारी कशा कशा म्हणजे कशा पद्धतीचा आहे आहे का तुमच्याकडे बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं मग शाकाहारी जे ताट आहे ते कितीला आणि मांसाहारी ताट आहे ते कितीला असं काय तुम्हाला सांगता येईल का आत्ता

बरं बरं बरं बरं हां बरं बरं बरं चांगलं आहे चांगलं आहे पण मला एक सांगा आता त्या आमच्याकडे कसं आहे आम्ही तुमचं आता त्या ताटामध्ये किती काय कसं असते माहीत नाही पण मांसाहारीमध्ये काय देताय तुम्ही म्हणजे चिकन आहे का बोकडाचं मटन आहे का मेंढीचं मटन आहे काय काय नेमकं काय आहे मांसाहारीमध्ये तुमच्याकडं

मग त्याच्यानुसार काय फरक आहे का काय किमतीत काय फरक पडतो आहे का कसा पडतो आहे हां बरं बरं बरं बरं म्हणजे मासे पण तुमच्याकडं मिळतात होय अहो आम्हाला बरं का मासे जर मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे आमच्याकडे आता काय झालं आहे दहा जणांचे बघा दहा आम्हाला माशाची ताटं पाहिजे आणि

असं आहे काय वा वा वा चांगला आहे की मग म्हणजे माशाचं कितीला पडत आहे ताट माशाचं कितीला पडत आहे अ ब न मग मच्छी कुठली आहे त्याच्यात

अहो पण सुरमई बी नाही त्याच्यात काय सुरमईला किती हो बरं बरं बरं बरं सुरमईला तीनशे आणि पापलेट अरे बापरे पापलेटची लईच किंमत सांगाय लागला आहे बरं बरं बरं हां हां हां हां हां पण सुरमई ताजी आहे का ओ कारण पाहुणे रावळे येणार आहे की उगाच कायतरी पोटापाण्याला कायतरी व्हायला नको पुन्हा हा नाही नाही मला काय म्हणायचं आहे तुम्ही सुरमईची एक दहा ताटं द्या आणि तुम्ही काय करा दहा शाकाहारी द्या की आम्हाला ताटं आणि बरं तुम्ही कसं पाठवणार मग ती आता आमच्याकडं प घरी पाठवण्याची व्यवस्था आहे का तुमच्याकडून बरं बरं बरं बरं सर धन्यवाद सर हे मग पैसे कसे पाठवू का त्या ताटं आणल्यानंतर देऊ का अगोदरच पाठवू पैसे बिल कसं तुमचं द्यायचं आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर मी आत्ताच पाठवतो मला तुम्ही काय करा त्याचं ते बिल जे आहे का नाही त्याचं निम्मं काय असतील ते चार्जेस सांगा मी लगेच त तुम्हाला गुगल पे करतो बरं का चालत आहे चालत आहे ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे मग